अकोल्या जिल्ह्यामधील पर्यटन स्थळाबद्दल माहिती द्या अकोल्या जिल्ह्यामध्ये इथे फिरण्यासाठी खूप गोष्टी आहेत जसं की इथे अकोल्याच्या जवळच शेगाव आहे तिथे गजानन महाराज मोठ्ठं मंदिर आहे आणि गजानन महाराज संस्था ही आज खूप बाहेरगावी वेगवेगळ्या ठिकाणी विस्तृत पसरलेली आहे तिथे जे गजानन महाराजचं मंदिर आहे खूप मोठं आहे इथे खूप गर्दी असते दर्शनासाठी आणि याचाच एक मोठा प्रकल्प आनंद सागर म्हणून तिथे उभारण्यात आलेला आहे तो खूप मोठा आहे फिरण्यासाठी तिथे आपण दिवसभर आपलं एन्जॉय करू शकतो पाहन्या सारख्या खूप गोष्टी आहे आनंद सागरमध्ये आणि इथून जवळच अकोल्यामध्येच बायपास रोडला एक सालासर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे तिथे राधा आणि कृष्णाची मूर्तीही खूपच पाहण्यासारखी आहे दुरून दुरून लोक इथे येतात आणि भेट देतात इथे खूप प्राचीन काळातलं एक राजेश्वराचं मंदिर आहे जिथे महादेवाची पिंड आहे ती खूप प्राचीन काळातली जुन्या काळातली आहे इथेसुद्धा श्रावण सोमवारमध्ये खूप गर्दी होते बाहेरगावावरून लोक इथे दर्शनाला येतात आणि अकोल्यामध्ये पाहण्यासाठी म्हणजे इथे इकडचे रस्ते वगैरे खूप मोठमोठे आहे उड्डाण पूल वगैरे झालेले आहे इथे मल्टिप्लेक्स टॉकीज वगैरे आहे पिक्चर पाहण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी आणि इथे खूप मोठे मोठे गार्डनसुद्धा आहे म्हणजे लहान मुलांना सगळ्यांना फिरण्यासाठी